हॅलो हा बोल शैलेश भाऊ काही नाही भाऊ काय चालू आहे अरे काय विचारतो कोरोनानं लय हाल केले यार हो ना यार मी तिकडे फसलो होतो गावाला गाडी वगैरे काही नव्हती यायला इकडे घरी यायला हो का नाही हो का अरे मी तिकडे होतो मी पुण्यावर होतो आणि पुण्यावरुन येताना गाड्या पण बिड्या सर्व बंद झालं होतं हां हो का ठीक ठीक अरे मी तिकडून येताना मला मस्त आम्हाला पोलिसवाल्यांनी एक स्पेशल गाडी करून दिली होती दहा पंधरा जणांना मग आम्ही दहा पंधराजण आमच्या घरी चाललो आलो होतो वापस आणि मग काय घरी आल्यावर काय घराच्या बाहेर निघणं नव्हतं जिकडे पाहिले तिकडे पोलिसवालेच होते सगळीकडं मास्क कंपल्सरी करून होता हो हां रात्रीच्या बाहेर गिहेर म्हणजे सगळीकडं पोलिसवाले होते आणली तर त्यांना मास्कचा वापर गर्दी होऊ देत नव्हते मेन म्हणजे कारण की गर्दी गर्दीमुळे कोरोना वाढते ना हां सर्टिफिकेट गिर्टिफिकेट लागलं त्या आपल्या कोरोना लसचं तुम्ही घेतल्या की नाही दोन्ही पण घेत लस घेतली किती घेतल्या दोनच निघाले आहे ना रे हो का हो मग ते राहिली यार एक ते कोविशील्ड कोवॅक्सिन आहे की नाही हां त्या लस घेतल्या आता जरा सर सरकारनं आपल्याला खूप सारी मदत केली यार काय हां सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या पोलिस पोलिस पोलिस सरकारनं पण चांगल्या प्रकारे हे केलं पोलिस पोलिस लोकामुळं जास्तीत जास्त कोरोना आटोक्यात आला